हॅलो हां सचिन नवले सर बोलत आहे का हां मला तुमचा नंबर संदीप पवार सरांनी दिला होता तुम्ही शेअर मार्केटबद्दल ॲडवाईज देता का सर मला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे त्याबद्दल थोडीशी माहिती लागत होती तुमच्याकडून अ सर सध्या माझा बिझनेस आहे

आपण किराणा स्टोर आहे सर सर सध्या आहेत दहा सर माझं स सगळ्याच बद्दल जाणून शेअर मार्केटबद्दल करायची आहे आम्हाला

हो सर पण सध्या म्युच्युअल फंडमध्ये स्मॉल कॅप रेटर आहे का लार्ज कॅब बेटर आहे लॉंग टमसाठी हो सर नक्कीच मला फक्त बेसिक नॉलेज माहीत आहे पण मला तुमच्याकडून डीप नॉलेज शिकून घ्यायचं आहे त्याच्या सगळं ॲनालिसिस सगळं शिकून घ्यायचं आहे मला त्यासाठी तुम मी तुम्हाला प्रत्यक्षात भेटू शकतो का ओके सर नक्की सर